हॅलो मी आता कुडाळमध्ये आहे हां नेरूरला

हो हो आता ते दोन तीन दिवसच राहिले आहेत त्याला तू कुठे आहे कधी अरे दोन दिव दोन तीन दिवसच राहिले आहेत ते काय तरी कधी बसणार आहेस तू मग अगं तिकडे ना असे हे राक्षस वगैरे असतात पूर्ण डेक डे हे डेकोरेशन करतात वगैरे आणि मोठमोठे सीन असतात म्हणजे आता शंकर त्यांना असे ह्याचे करतात ते गं कागदाचे वगैरे करतात म्हणजे असं आपण कसं टाकून देतो वस्तू ना त्याच्यापासून ते चांगले असे देखावे तयार करतात भारी असतं बा ते तिकडे त्यांचं यूटूबवर पण आहे विडियो ब हां ते पण असतं पण ते त्या त्या दिवशी नसतं शिमगा म्हणजे ते दुसऱ्या दिवशी असतो त्यांचा हो हो हो हो हो हो ते पण असतं ते पाच दिवस असतं प्रत्येकाच्या घरी जाऊन नाचतात ते हो हो हो हो हो तू ये मी तुला दाखवते आमच्या इकडे पण असतात हो ते प्रत्येकाच्या घरी जातात ना पाच दिवस आणि मग लास्टच्या दिवशी ना मग तिकडे ते मांडावर असतं हा त्यांच्या ते तिकडे नाचतात वगैरे आणि आरती करतात आणि समाप्त करतात हो पाचच दिवस हो पाचच दिवस तू ये मग तिकडे जे नेरूरला कलेश्वर मंदिर आहे ना तिकडून तिकडून जवळ आहे ते नेरूर साईडलाच आपण मग त्या कलेश्वर मंदिरला पण जाऊया

हां कलेश्वर कलेश्वर मंदिरात नाही ते पालखी मग ती मांडावर जाते आणि ती नाचवतात वगैरे आणि मग प्रत्येकाच्या घरी नेतात

हां चालेल तू आलीस की मग मला फोन कर हां बाय